जर आपण राज्यातील लोकप्रिय कॉमेडी क्लब शोच्याबद्दल किंवा स्टँडीअब कॉमेडीच्या बद्दल आपण जर विचारत आहोत तर ह्याच्यामध्ये जो वरुण ठाकूर ना ना नावाचे जे स्टँडअप कॉ कॉमेडी चालवतात किंवा क्लब चालवतात तर ते त्यांचं नाव सर्वात वरती असतं कारण की ते त्यां ते ते जे काही बोलतात ते ते पहिलेच त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असतो जेणेकरून लोकांना त्या लोकांना त्यामुळे त्यामुळे ते मनोरंजन होतील आणि ते हसण्यास प्रवृत्त होतील अशाच असेच ते त्यांचे त्यांचे हे लिहीत असतात त्यांचे जेवढे पण त्यांनी जी स्क्रिप्ट बनवली असतात ते लिहीत असतात आणि त्याच्यानुसार ते त्यांचा अभ्यास करत असतात आणि त्याचा अभ्यास केल्यावरती हजारो लोकांच्या समोर उभा राहून ते लोकांना हसवतात आणि लोकांना हसवणं हे खूप खूप मह् म् अनमोल काम आपण बोलू शकतो कारण की हसल्यामुळे आरोग्य चांगलं राहते शरीर चांगलं राहतं आपले जे रक्तवाहिन्या आहेत ते चांगल्या राहतात ते रक्त आपल्या बॉडीमध्ये चां आपल्या शरीरात खूप चा चांगल्याप्रकारे वहायला सुरू म मदत होते वापस हसल्याने हसल्याने दिवस चांगला जातो त्याच्यामुळे आपण बोलू शकतो की हे जे स्टँडम कॉ कॉमेडीयन्स आणि स्टा हे जे कॉमेडी क्लब खोलतात त्यांचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांनी जी जो त्यांनी जे जोक्स वगैरे काही बनवले आहेत तर त्याच्यावर आपण त्यांना प्रशंसा केली पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे हेच माझं म्हणणं आहे